मी काही दिवसा अगोदर सोनू शर्मा यांचे एक सक्सेस ऑफ लाईफ हे पुस्तक वाचलेलं आहे त्याच्याबद्दल म ते वाचताना मला खूप काही असं शिकायला मिळालं की आपण एकदम इझी पध्दतीने कसा पैसा कमवू शकतो ते शेअर मार्केटवर अवलंबून होतं शेअर मार्केटबद्दल त्याच्यामध्ये फार काही महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की आपल्याला जर कमी वेळात जास्त जर पैसा कमवायचा असेल तर तो कसा कमावला जाईल आणि आपल्याला खरंच आपल्या जीवनामध्ये काही जर करून दाखवायचं असेल किंवा आपल्याला खूप सारं असं सक्सेस जर मिळवायचं असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये एकदम सोपी भाषेत आणि सरळ पद्धतीमध्ये खूप सारं असं लिहून ठेवलेलं आहे आणि ते वाचल्यानंतर मला माझ्या लाईफमध्ये इतकं काही चेंजेस करायला मिळालं की आज मी म जे काही आहो ते त्यांच्या वाचलेल्या पुस्तकामुळेच आहो आणि त्यांचं जे शेवटचं पुस्तक जे मी वाचलं होतं त्याच्यामुळे मला माझ्या जीवनात खूप काही परिवर्तन करता आलं आणि समोर खूप काही मी करेल अशी मला त्या पुस्तकाबद्दल वाचताना अपेक्षा वाटते आणि तुम्ही पण ते पुस्तक वाचा असं मला वाटते